हितेश मुंदे प्रथमेश घोडसाळ प्रणव लोणकर तेजस राऊत तेजस मोरे अनुश्री करडे जया गुल्लाने प्रज्वल गुल्लाने अमोल मंडवाले तेजस्वी राऊत तेजस्वी चव्हाण अनुश्री दहातोंडे गौरी सायगन सोनाली डहाळे गौरव बनारसे नेहा लोखंडे वेदांती गुल्हाने वेदांती डोईफोडे गौरी अरमल गौरी जैन आकांक्षा दहातोंडे